आपल्या शेतीसाठी वापरासाठी म्हटल्यानंतर आपल्याला टॅक्टर विळा कुऱ्हाड डवरे वखरं नांगर फावडं कुदळी टिकास हे समजा ह्या अशा वस्तू पाहिजे जुडी पाहिजे कारन जुडीनं वखर मारली जाते दवरे मारल्या जाते टॅक्टरनं नांगरणी केली जाते पेरणी केली जाते पेरणी केल्यानंतर समजा दवरे आहेत कुऱ्हाडीनं झाडझुडपं तोडली जाते झाडाजू साठता येते नीव विळ्या विळ्याचं काम असं आहे तो असल्यानंतर आपल्याला निंदण करता येते ईळ्या विळ्यानं टॅक्टर असल्यानंतर टॅक्टरनं नांगरणी के करते अन दवरे मारले जाते दवरे जर मारले तर तण कमी होते शेती शेतातलं शेतातलं तण कमी झाल्यावर निंदणाला बाया कमी लागतात त्या कारणानं टॅक्टरची फायदे खूप आहे आणि आपल्या शेतात जे पाहिजे हे त्याला समदही ह्या हे ते असल्यानंतर ते घरी असलं जर तो कोणी व्यस्त माणूस घसकण काढते कुऱ्हाडही पाहिजे शेती शेती म्हटल्यानंतर सगळी अवजारे त्यांना घरी आवश्यकच आहे ते पाहिजेच वापराले बंडी बंडी बैल ही पाहिजे शेतात न्यायासाठी कारण त्यांचंही काम आहेच पेरणीच्या वेळेस ती काखरी ती काखरीनं सारे फळल्या जाते टॅक्टरनं उदीन केल्या जातं उदीन केले जाते